बोल ना गं सलोनी नाही नाही बोल ना फ्री ए मी हो हो हो मी तुला सांगते आहे अगं तुला माहिती आहे ना आपण ज्या एखादी राहतो तिथे एक मजली म्हणून आपल्या कॉलेजच्यासमोर एक रेस्टॉरंट होतं हां हां ॲक्चुअली मी त्याच्या कालच इन्स्टाग्रामवर पोस्ट बघितले होते त्यांनी एक ऑफर सुरू केली आहे तुझे गेस्ट किती आहेत हां ॲक्च्युली त्यांनी तिथं ऑफर सुरू केली आहे की एक मोठी तुम्हाला थाळ दिली जाईल ज्याच्यामध्ये तुम्हाला दोनतीन डे मच्छीचे प्रकार दिले जाते जसे की सुरमई पापलेट आणि तुम्ही ती चार जणांमध्ये प्रॉपर खाऊ शकाल इतकी मोठी थाळी असते त्याबरोबर तुम्हाला सोलकढी तिथले हाव तिथले बी बेव्हरेजेस सगळं दिलं जाईल आणि तुमचे तुझे जे पाहुणे आहेत त्यांना थोडंसं स्पायसी किंवा कसं फूड चालेल मिडीयम स्पायसी स्पायसी हां ॲक्च्युली ते कोल्हापुरी पद्धतीने बनवले जाणार आहे त्याच्यामुळे तिथे थोडंसं स्पायसी वगैरे पण असणार पण तिथे मी ना कालपरवाच जाऊन आले सी फूड खूप फ्रेश होतं आणि त्यांनी नुकतंच त्यांचं नुकतंच मार्केटमधून ते आणतात आणि तसेच स्टोअर करून नाही ठेवत जसं बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये पाचसहा दिवस ते स्टोअर करून ठेवतात ना फ्रीजरमध्ये तर ते चांगलं एवढं काही चवीला लागत नाही पण इथलं तू सी फोड खाऊ बघ खूप छान होतं त्या दिवशी मी तू मी फोटोज वगैरे पण काढून ठेवले मी वाटलं तर तुला फोटोज वगैरे पण सेंड करेल त्याचे आणि तुमचं बजेट काय असेल हो हो म एकदम एकदम चांगलं मग तिथे तर तुम्हाला खूप चांगल्या अजून व्हरायटीज मिळतील खाण्यामध्ये त्यांच्या करीज वगरे करीज खूप चांगल्या आहेत आणि दुसरं एक रेस्टॉरंट आहे ते पण एक खूप छान आहे त्याच्या बाजूचंच एक बनाना लीफ म्हणून तुम्ही तिथे तुम्हाला पूर्ण सिफूड ॲज अ केरला स्टाईलने भेटतं तिथे तुम्हाला याच्या नारळाच्या पानावर तुम्हाला सगळं सिफूड दिलं जाईल ऑथेन्टिक पद्धतीने बनवतात ते दोघांपैकी ना मी तुला माझ्या गुगलवर तुला मी माझ्या गुगलवर सर्च करू ये ना मी तुझ्या तिथल्या रेटिंग आणि ॲम्बियन्स एकदा तुला व्यवस्थित डिटेल्स काढून तुला व्हॉट्सअपला शेअर करते हो आणि तुला ॲक्च्युली तिथे ना खूप गर्दी असते कारण ते खूप हायेस्ट मुंबईमधले खूप छान रेस्टॉरंट आहे ॲज अ सी फूडसाठी तर तुला ॲटलिस्ट दोन ते तीन दिवसआधी त्यांना कॉल करून आधी तुला त्यांना गेस्ट लीट सांगावं लागेल नंतर तुला चौकशी करावं लागेल की तुमच्या टेबलवर तुमच्याकडे मोठे टेबल आहेत का हां किती लोकांसाठी पाहिजे टायमिंग वगैरे त्यांना तू बघून घे कारण की तर विकेंड्स येत ना लॉन्ग तं त्यासाठी तिथे गर्दी पण खूप असणार हो आणि एकदा आपण तिथे व्हिजिट करून पण येऊयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळेल की तू कुठे व्यवस्थित चांगला आहे ते पाहुणे तुझ्या किती कधीपर्यंत येत आहेत हां मं आपल्याकडे एक तू दे एक ते एक ते दोन दिवस आहेत आपण जाऊन एकदा व्हिजिट करून त्यांना मॅनेजरला विचारू शकतो हा उद्या मला वेळ आहे संध्याकाळी तू मला येऊन भेट ठीक आहे हां तू माझ्या एरियामध्ये ये मी तुला कॉल करते अंधेरीला हो ठीक आहे चालेल चल मग भेटूयात हो